मासेमारीचे असे काही गोष्टी आहेत जे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही आहे त्यामुळे सर्वात प्रथम मी माहीत आहे की आपण ते मासेमारी मार्केटमध्ये येतात परंतु ते पकडतात कसं हे लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे आणि त्यांना फक्त मार्केटमध्ये जाऊन ते खरेदी करतात आणि ते आणतात कसं तर ते सर्वात प्रथम ते जे मच्छीमार लोकं राहतात ते जातात त्यांच्या तलाव वगैरे राहते त्यामध्ये ते गळ वगैरे घेऊन जातात नाहीतर मच्छी पकडण्याचा ते जाळं वगैरे असते ते जाळं ते नदीमध्ये तलावामध्ये सोडतात त्यामध्ये आणि त्यामध्ये डोंगीच्या मार्फत प्रत्येक कुंट्यामध्ये ते जाळं अशी फैलावतात आणि दोन म्हणजे मासेमारी लोकं दोन साईड म्हणून ते जाळं घेऊन जातात आणि ते मग त्यामध्ये जाळ्यामध्ये मच्छी अटकतात आणि ते जाळं पकडूनसानी त्या मच्छीमध्ये ते जाळ्यामध्ये फसतात मच्छी आणि त्याला एकएक करून ते मच्छी काढतात आणि ते मग एका टोपलीमध्ये जमा करतात आणि ते मग त्यांना मासेमारी करून ते मार्केटमध्ये विकायला आणतात